हल्ली आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो शास्त्रीय नृत्य प्रकाराचे क्लासेस आपल्याला दिसतील म्हणजे कथ्थक भरतनाट्यम ओडिशी सालसा सालसा वगैरे हे सगळे पाश्चिमात्य आहेत पण तरीसुद्धा ते नृत्य प्रकारच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि यांचं सादरीकरण म्हणजेच जास्तीत जास्त त्यांची प्रॅक्टिस आणि लयबद्धता आली की तुम्हाला त्याच्यातली गुणवत्तासुद्धा वाढलेली दिसते वर्षानुवर्ष म्हणजे काही वर्षसुद्धा लोकं नृत्य करून आपापली गुणवत्ता वाढवत असतात आता नृत्याचा एक फायदा असा आहे की आपल्या भारतामध्ये अनेक पौराणिक सण आहेत आणि त्या सणांवरती आधारित सुद्धा आपल्याला नृत्य करता येतात जेणेकरून त्याचं सादरीकरण पाहिल्याने ती कथा लोकांपर्यंत पोचवता येते कृष्ण जन्मावरती नृत्य होऊ शकतो रामनवमीवरती त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहे त्यांच्यावर नृत्य होऊ शकतं आणि या अशा वेगवेगळ्या पौराणिक कथा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नृत्य हे एक चांगलं अस्त्र आहे किंवा मार्ग आहे असं माझं मत आहे